शाळेतून व्यावसायिक शिक्षण जसे सुतारकाम प्लंबिंग शिवणकाम कुक्कुटपालन पशुपालन यासारखे दिलेच गेले पाहिजे जेणेकरून स विद्यार्थी हा सर्वस्वी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय त्याने सुरू त्याला सुरू करता यावी आणि त्याचबरोबर हा व्यवसाय तो शास्त्रीय दृष्टिकोनातून करेल जेणेकरून त्याला जास्तीत जास्त नफा मिळवता येईल आणि तो नोकर न बनता मालक बनून इतर लोकांनाही व्य रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर सुतारकाम प्लंबिंग शिवणकाम कुक्कुटपालन पशुपालन यासारखे जे रोजगार मि मिळवण्याचे साधने आहेत ते तो शाळेपासूनच शिकून घेईल आणि स्पु त्याच्या पुढील शिक्षणाकरिता पण त्याला त्याचा फायदा होईल